मला माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणीसोबत मनोरंजन करायला आवडते पण त्यापेक्षाही जास्त मला माझ्या मैत्रिणीबरोबर मजा करायला फिरायला आवडते कारण मित्रमैत्रिणींना आपण सर्व काही सांगू शकतो आपल्या अडचणी आपले सुखदुःख तसेच आपले काही आयुष्यातील वैयक्तिक अडचणीही सुद्धा आपण आपल्या मित्रमैत्रीणींनाच मैत्रिणींनाच सांगतो सोबत मोकळ्या मनाने बोलतो तेवढे आपण आपल्या घरच्यासोबत बोलू शकत नाही मी माझ्या मै मित्रमैत्रिणीसोबत असते तेव्हा आम्ही सर्व खूप फ्री राहतो सर्व एकमेकांना काहीही बोलू शकतो म्हणू शकतो पण हेच आपण आपल्या कुटुंबातील लोकांना म्हणू शकत नाही आणि एखाद्या वेळेस बोललो तर त्यांना राग येईल का ते काय म्हणतील काय बोलतील याची भीती सतत आपल्या मनामध्ये असते पण मैत्रिणीना मैत्रिणीसोबत तसे नसते आम्ही एकमेकींना काहीही म्हणू शकतो बोलू शकतो तेव्हा त्यांना राग येईल का असे मनातसुद्धा येत नाही आम्ही एकमेकींना एकमेकींसोबत काहीही बोललो भांडलो तरी परत एकत्र येतो आणि परत तीच मजा करतो मस्ती करतो